आरुषी बोल गं

मी आरुषी तू कल्यानी आहेस का अगं बोल मग काही नाही नवरात्रीची तयारी वगैरे चालू आहे हो का कशा प्रकारे चालू आहे तुमच्या इकडे तयारी

अच्छा आमच्याकडे तर पूर्ण सोसायटी म्हणजे म्हणजे जे आपण एखादा कार्यक्रम वगैरे असतं ना आपल्या इथं तशाच प्रकारे धूमधामपणे तयारी करत आहे आणखीन आमची सोसायटी चांगल्या लायटिंग्स वगैरेंनी सजवली हो का आमच्या सोसायटीला पूर्णपणे म्हणजे लायटिंगने सजवला आणि वेगवेगळे ते झुंबर वगैरे असतात ना त्यांनी सजवला आणखीन आम्ही एक नवीन डी जे बुक केलेला आहे तर म्हणजे तो आम्ही नवरात्रीसाठी नऊ दिवस बुक केलेला आहे तर नऊ दिवसाचं माहिती नाही त्याचं किती पेमेंट झालं नव्वद हजार रुपये पेमेंट झालं कारण एका दिवसाचे दहा हजार रुपये घेते तो म्हणजे डी जे वाजवायचे तिथं तुमच्या इकडं कशा प्रकारे डी जे हो का

हो का इथं जे आमच्या शहरात माहीत आहे का जो एक नंबरवर डी जे आहे ना तो सांगितलेला आहे आमच्या सोसायटीमधे हो बाकी क तयारी वगैरे कशी चालू आहे म्हणजे नवरात्रीसाठी काय स्पेशल ड्रेस वगैरे घेतले की नाही हो का हो का आणि आणि नवरात्रीचे नऊ दिवसा नऊ रंगांचे नऊ ड्रेस घेतले असतील ना मी पण घेतले आणि माझ्या घरच्या लोकांना पण आणले आणखीन म्हणजे आमच्या सोसायटीत ना म्हणजे जे जे दुर्गादेवीचं डेकोरेशन असते ना त्याच्यामागचं ते पण चांगल्या प्रकारे की आणि तिच्या साडी वगैरे जे सामान असते ना तिचं पूर्ण शृंगारचं सामानही आम्ही आणून घेतलं आणि ते सामान पण खूप महाग झालं त्यांचं तुम्ही म्हणजे तुमच्या सोसायटीमधे नाही आणलं का हो का नाही म्हणजे मला नाही गं काही लोक म्हणजे गेल्या वर्षीचं जे असतं ना जुनं हो का नाही ते काही लोक म्हणजे दागिने वगैरे असतात ना ते जुने असतात ना तेच वापरतात तर आम्ही म्हणजे दर वर्षी नवीन आणत असते आणि विसर्जनाच्या वेळेस सोडून टाकत असते हो का तर चांगल्या प्रकारे करा मग तयारी आणि मी आमच्या इकडे पण जोरदार तयारी चालू आहे तर ठीक आहे मग तर ठीक आहे मग करा चांगल्या प्रकारे तयारी ओ के बाय